हॅलो मी रिषभ रंगारी बोलतोय मी तुमचा रेस्टॉरंटचा रेगुरल कस्टमर आहे तुम्ही माझ्या घरी न चुकता फुड डिलिवरी करता पण मी आता तिथं रहात नाही मी माझं शिफ्टिंग केलं आहे दुसऱ्या ठिकाणी तर कृपा करून तुम्ही माझे जे फूड डिलिवरी आहे माझ्या जुन्या पत्त्यावर न करता माझ्या नवीन पत्त्यावर करा हां सर थँक्यू माझा नवीन पत्ता आहे अमरावती जिल्ह्यामध्ये वरुड तालुक्यातील जरुड या ठिकाणी उत्क्रांती शाळेजवळ पाण्याच्या टाकीजवळ घर नंबर दोनशे एक्केचाळीस थँक्यू हॅव गुड डे सर